तुम्हाला काय माहिती पाहिजे तुम्हाला तुळजापुरला जायचं असलं तर तुम्हाला इथून धाराशिवहून तुळजापुरला एस टी आहे एस टीनं तुम्ही तिथं बस स्टॅण्डला जाऊ शकता बस स्टॅण्डला गेल्यानंतर तुम्ही रिक्षानं देवी मंदिरात जावं लागते तिथून तुम्हाला प पुजारी वगैरे भेटतात तिथं पास पासची सोय आहे तुम्ही तिथून पास घ्यायचा आणि भोक्यासोबत मध्ये जायचं तुम्हाला भोगी वगैरे करायची असेल तर त्याप्रमाणे पावती फाडली जाते मग भोगीसाठी तुम्हाला अकराशे रुपये भरावे लागतात आणि सिंहासन करायचं असलं तरीही अकरा हजार रुपये भरावे लागतात आणि त्या नळदुर्गचा किल्ला चाळीस चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आहे हा मग तिथं तुम्हाला इथून नळदुर्ग गाडीनं उमरगा गाडीनं गुलबर्गा गाडीनं कोणत्या गाडीनं जाऊ शकता तुम्ही इथून हा त्या स्टँडवरून तुम्ही न किल्ल्यामध्ये जाऊ शकता किल्ल्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण किल्ला पाहता येतो आणि नंतर तिथं नरमादीचे हे धबधबे वगैरे आहेत हा रा हं राजाराणी महाल आहे गणपती मंदिर आहे तिथंमध्ये हा तुम्हाला हे सगळं तिथं पाहायला मिळतं आहे आणि तुळजाप हा तुळजापुरला तर हो हा द हातला देवीलापण छान आहे बघण्यासाठी पर्यटन छान आहे तिथं लेण्यावगैरे आहेत न लेण्यात जाऊन तुम्हाला ते शिवमंदिर हे पाहायला मिळतं आहे तिथं लेणी आहे बौद्ध बौद्धाच्या लेण्या आहे तिथं ते पाहू शकता आणि तुळजापूरला तुम्हाला धाकटं तुळजापुर घाटशीळ पापना तीर्थ आणि रामवरदायनी आणि देवीचं माहेरघर एवढे तुम्हाला तिथं पहायला मिळतील स्थळं हो ठीक